मी फॅमेलीबरोबर चौतीच्या मंदिरात गेली आहे तिथे खूप छान प्लेस आहे ते हिरवे हिरवे झाडं तेही जंगलात असं मंदिर आहे एक बरस्पती ब बृहस्पतीचं आणि शनि मंदिर तिथेही खूप छान आहे तिथे हे आम्ही गेले होते तिथे स्वयंपाक वगैरे राहतात तिथे आम्ही गेल्यानंतर देवांची पूजा केली आरतीचं ताट घेतलं आधी त्याच्यानंतर देवांची पूजा केली नारळ फोडले तिथं खूप सारे लोकं येतात आम्ही मग नंतर प्रसाद दिला प्रसाद दिला त्यानंतर शनी मंदिराकडे गेले शनी मंदिराकडेही खूप छान आहेत आता आता ते नवीन नवीन बनलेलं आहे शनी मंदिर ते खूप छान आहेत ते हे शनिच्या मंदिरामध्ये गेले ते हे खूप छान बनलेलं आहे अजून तिथे तिथेही आम्ही देवांची पूजा केली नारळ फोडले त्याच्यानंतर मग आम्ही सोबत काही वेळ घालवला छान वाटतं फॅमेलीसोबत राहिलं तर छान गोष्टी करता करतो आहे अजून छान खूप छान वाटतं जर फॅमेलीसोबत राहिलं तर त्याच्यानंतर अजून मन गणपतीच्या मंदिरात गेले आहे केळझरला तिथेही खूप छान आहे गणपतीच्या मंदिरात गेले होते आम्ही यात्रा यात्रा राहतो जानेवारी मंथमध्ये तिथे आम्ही मं मंदिरामध्ये गेले होते खूप गर्दी असतात यात्रेला खूप खूप लोकं येतात खूप छान आहे तिथे मंदिरामध्ये खूप दुरून दुरून लोकं येतात तिथेही खूप छान वाटतं मग फॅमेलीसोबत गेलं की अजून छान वाटतं त्याच्यानंतर ते आम्ही मी मित्र मैत्रिणींसोबत गेले आहे वॉटर पार्कला वॉटर पार्कला आम्ही खूप एन्जॉय केलं आहे वॉटर पार्कला आम्ही जंगलबुकमध्ये गेले आहे ते माझ्या गावासाईडनेच आहे जसं वळगाव जंगले तिथे जंगलबुक म्हणून नाव आहे तिथे आम्ही गेले आहे तिथेही छान आहे स्विमिंगपूल आहे मी स्विमिंग केली रेन डान्स केला डी जे वगैरे असतात तिथे छान वाटतं अजून खूप ठि अशा बऱ्याचशी ठिकाणी गेली आहे मित्रांमैत्रिणींसोबत छान वाटतं आम्ही गेलं की खूप घरी मम्मी घरी कुटुंबासोबत आम्ही खूप गोष्टी एन्जॉयमेंट खेळ खेळतो मित्रमैत्रिणी या सोबतही छान एन्जॉय करतो घरी राहिलं की काही खेळतो जसं पार्टी वगैरे करतो छान वाटतं मित्रमैत्रिणींसोबत हे राहून खूप आनंद मिळतो कसा टाईम निघून जातो काही कळत नाही